मराठी भाषे वर आपण मराठी आपल्याला म प्रमाण वाढवायचं असलं तर मुलांना मराठी शाळेत मराठी भाषा शिकवायची आणि त्याच्यानंतर मराठीचे गाणे ऐकायचे ग म अभंग ऐकायचे गाथा ऐकायची पोथ्या वाचायच्या अन् त्याच्यामुळे प प्रवचनसुद्धा मराठीत छान वाटतं ते ऐकायचं कीर्तन असतं कीर्तन ऐकायचं हे सगळे प्रकार केले तर मराठीला जास्त वाव मिळतो त्यामुळं होतं प्रमाण वाढतं त्याचं ब मराठीचं त्याच्यान नंतर म्हणजे हे कृष्ण पोथ्या वाचायच्या पुस्तकं वाचायचे मराठीचे ब लायब्ररी पुस्तकं मराठीचे मिळतात ते माहिती झाली तर प्र मराठी वाचण्यालाही सोपं जातं आणि माहिती होती अर्थ कळतो सगळाच असा प्रकार होतो त्याच्यामुळं ते सुद्धा करायचं अन मुलांनासुद्धा मराठीमध्ये मराठी भाषेत टाकलं ते इंग्लिशमध्ये टाकलं की मराठी कोणतं आहे कोणतं श काय आहे हे कळत नाही पोरांना वाचायचा अर्थ कळत नाही काही इंग्लिश मधलंच सांगावं लागतं त्यान्ला त्याच्यामुळं मराठीसुद्धा आली पायजे उजळणी आली पाहिजे आणि बााराखडी आली पाहिजे हे आलं तर पोरं मराठीमध्ये लिहू शकतात बोलू शकतात गणितही करू शकतात सगळंच प्रकार करता येतात त्यांना त्याच्यामुळं मराठी हे प्रमाण वाढवायचं आणि मराठीत शाळेतच टाकायचं हे त्यांचं म्हणजे मराठीमध्ये वाढ होती आणि मराठी आपलं मातृभाषा असल्यामुळं आपल्याला हे करावं अशी इच्छा असती तेच होतं